माझ्या धावण्याच्या कामगिरीचा मान ठेवून त्यात सुधारणा करण्यासाठी मी कोणत्याही जीपेएस घड्याळे धावण्याचे ॲप इत्यादींचा वापर करत नाही आणि मुळात माझे रोजच्या आरोग्यसंबंधीचे उद्दिष्ट मी ठरवल्याप्रमाणे करत असते त्यामध्ये धावणे असेल मी धावताना रोज आठशे मीटर धावते सकाळ आणि संध्याकाळ मी धावायला जाते धावून आल्यानंतर मी रोज माझा सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा जो आहार असतो त्यामध्ये सकाळी दूध पिते अंडी वगैरे असेल ते खाल्ल्यानंतर कॅलरिजचे प्रमाण असणारे म्हणजे खूप गोष्ट ती तेलकट असेल वडापावसारख्या ज्या गोष्टीतून आपल्याला म्हणजे शरीराला ज्या हे होऊ शकतात घातक होऊ शकतात अशा गोष्टी मी टाळते बाहेरचं पूर्णपणे खाणं माझं बंद आहे कुठे डाळ वगैरे डाळीचे पदार्थ ज्यातून आपल्याला भरपूर कॅलरिज भेटतात भरपूर फायदा होतो शरीराला मटकीचे जे मोड आलेले पदार्थ भाज्या असतील ते माझ्या ते मी माझ्या खाण्यात प्रत्येक गोष्ट असते कुठे हिरव्या पाले भाज्या अशा गोष्टी माझ्या खाण्यात असतात त्यानंतर सकाळपासून सकाळपासून रात्रीपर्यंत मी जो आहार घेते त्यामध्ये कुठेही तेलकट पदार्थ शक्यतो मी टाळते शक्यतो अशा पदार्थ पदार्थांचा मी कमी वापर करते त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम जो शरीराला खूप आवश्यक असतो त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम हा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यामुळं माझं रोजचं टाईम सकाळ आणि संध्याकाळ आहे ही व्यायाम व्यायामाचं टाईम आहे त्यामध्ये मी योगा असतील त्या प्रकारचे व्यायाम करत असते व्यायामूळ व्यायामामुळे माझ्या वैयक्तिक मला खूप फायदे झाले त्याच्या आणि प्रत्येकालाच होतात माझ्या आधी तब्येत खूप कमी होती माझं वजन पस्तीस किलो होतं पण व्यायाम व्यायाम केल्यामुळे ते आता वाढलं त्याच्यामध्ये चेंजेस झाले तसेच कुठे धाप लागणे वगेरे या गोष्टीसुद्धा रनिंग रनिंगमुळं माझ्या कमी झाल्या नेहमी धावायला जा जात असल्याचा फायदा मला हा झाला की मला गुडघेदुखी सांधेदुखीच्या अनेक त्रास होते ते निघून गेले आता बऱ्यापैकी मी व्यवस्थित चालू शकते माझं पाय वगैरे दुखणं या गोष्टी कमी आल्या साधारणत व्यायामामुळे माझे खूप फायदे झाले कोणत्या शक्यतो आजारी वगैरे पडणे ह्या गोष्टी बंद झाल्या ज्या की व्यायाम करण्याअगोदर खूप चालू होत्या यामध्ये आरोग्य चांगले राहण्याच्या दृष्टीने मी आहारही तसा घेते त्याचबदल्यात व्यायामही रोज न चुकता करते व्यायाम क करताना मा प्रत्येक स्टेप माझी धरलेली असते आणि नेहमीप्रमाणेच व्यायाम होतो माझा त्यामध्ये कोणतेही बदल नसतात रनिंग करत असताना सुद्धा मी माझं ठरलेल्या टाईममध्येच धावत असते कधी कधी सकाळ संध्याकाळ सकाळचं माझं एक फिक्स टाईम असतं त्यानंतर मी संध्याकाळची सुद्धा रनिंगला जाते जास्त जेव्हा ताण येतो त्या दिवशी फक्त माझं एकच टाईम रनिंग होतं पण योगा योगा करण्याचं हे प्रमाण माझं खूप आहे